माझा आवडता खेळ आहे रस्सीखेच कारण रस्सीखेचमध्ये बळाची आवश्यकता असते आणि मला असं वाटतं की ती ताकद माझ्याकडे आहे रस्सीखेचमध्ये टोटल दहा खेळाडू लागतात अलीकडे दहा आणि पुढच्या टीममध्ये दहा आपल्या टीममध्ये दहा खेळाडू आणि पुढच्या टीममध्ये दहा खेळाडू असं एकूण वीस खेळाडू लागतात लांब असे दोरी असते ते त्याला आपण एका बाजूला दुसरी टीम आणि एका बाजूला आपली टीम असं आपण उभं राहून काही युक्त्यांचा उपयोग करुन आपण रस्सीखेच सहज जिंकू शकतो रस्सीखेच खेळताना शेवट जो उभा आहे तो माणूस ताकदीचा पाहिजे म्हणजे त्यानं त्याच्या पोटाभोवती रस्सी गुंडाळायची आणि आपला आहे तो जोर लावून ती रस्सी खेचायची प्रथम म्हणजे पहिल्यांदा जो उभा आहे खेळाडू त्याने त्याच्याकडं सुद्धा ताकद असली पाहिजे त्यानं जोरात हिसका दिला की रस्सी मागं पूर्ण येते त्याच्यामुळं मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना जरा सोपं पडतात की आपण ते खेचू शकतो जोरात आणि खेच खेच असं करून आपण तो खेचू शकतो म्हणून मला हा खेळ खूप आवडतो आणि ह्या खेळामध्ये एवढी मजा येते एवढी मजा येते की काही सांगायचंच नाही एव खूप मजा येते